बदलत्या तंत्रज्ञानाचा फार मोठ्या प्रमाणावर ग्राहकांवर परिणाम झालेला आहे एक उदाहरण म्हणून सांगतो पूर्वी लोक डॉक्टरकडे जाताना सकाळी दहा अकरा वाजता तिथे जायचे आणि नंबर लावून जो पहिले आला त्याचा नंबर यायचा आता मोबाईलवरती लोक नंबर लावतात आणि त्या हॉस्पिटललासुद्धा त्या डॉक्टरनासुद्धा हे जमवून घ्यायचं आहे की मोबाईलवर जरी बुकिंग केली तुम्ही नंबर लावला तरीसुद्धा त्यांचा नंबर लावून घ्यावा लागतो आता लोकांना थांबायला किंवा वेळ त्यांच्याकडे शिल्लक राहिला नाही वेळ तर भरपूर आहे पण त्याचा योग्य वापर होत नाही मोबाईल ही एक अशी गोष्ट तयार झालेली आहे की अनेक गोष्टी त्याच्यावरच दुरून सांगितल्या जातात आणि त्या पद्धतीने प्रत्येक व्यावसायिक असो ग्राहक असो त्या पद्धतीनं त्याने जमवून जमवून घेतलेलं आहे याचा फार मोठ्या प्रमाणावरती माणसाच्या म्हणजे सामाजिक गोष्टींवरती याचा परिणाम झालेला आहे तंत्रज्ञान बदललेलंच आहे तंत्रज्ञान बदलत्या तंत्रज्ञानानुसार समाजामध्ये अनेक गोष्टी घडतात कधी फायद्याच्या घडतात कधी तोट्याच्या घडतात तंत्रज्ञानाचा फायदा आहे जेवढे फायदे आहेत त्याच्यापेक्षा जास्त तोटेसुद्धा आहेत आता करोनाच्या काळापासून मोबाईलवरती शिकवलं जायचं आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मोबाईलमध्ये शिकता शिकता दुसऱ्या गोष्टी बघायची आणि त्यांच्या शैक्षणिक विकासावरती त्याचा फार मोठा परिणाम मला दिसला आहे तंत्रज्ञान पाहिजेच बदलतं तंत्रज्ञानाचा माणसाला त्याची गरज आहे पण नवनिर्मिती करताना ह्या जे काही चुकीचे माध्यमांचा वापर होतो ते वाईट आहे निश्चितच मोबाईल हा चांगली गोष्ट आहे पण त्याचा मर्यादित वापर झाला नाही आणि मर्यादित वापर न झाल्यामुळे त्याचे फायद्यापेक्षा तोटेच जास्त दिसून येतात असं मला वाटतं